जर शेतीचा माल हा बाजारामध्ये विकण्यासाठी आणायचा असेल तर शेतकऱ्यांना गाडीची अरेंजमेंट करावी लागते कारण जेव्हा ते शेतातला माल बाजारात विकायला आणतात त्यावेळेस त्यांना गाडी मिळत नाही किंवा गाडीचे भाडे जास्त असतात किंवा तेवढ्या लांब गाडी जायची म्हटलं तर गावखेड्यामधे खूप जास्त त्यांना अडचणी येऊन जातात जर कुणाकडे गाडी असली तर बाजारभाव तेव्हा भाव नसतो पिकांना भाव नसतो किंवा मग इथे आल्यावर पण त्यांना गाडी लाइनमधे लावा किंवा मग आज तुमची गाडीचा भाव लावला जाणार नाही किंवा तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल किंवा तुमची मागची जर त्यामध्ये जर पाऊस आला काही झालं तर त्यामध्ये मग शेती मालाचं त्यांना नुकसान होऊ शकते किंवा ह्या सगळ्या अडचणी येऊ शकतात समजा त्यांना कापूसच विकायला आणायचा म्हटल्यावर काय होतं की ते बैल बंडीनी कापूस आणतात बैल बंडीने कापूस आणायचा म्हटलं तर गावातून बाजारपेठेपर्यंत आणायचा मग तर त्यामधे दोन दिवस लागतात जर रस्त्यामध्ये काय झालं रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा मग मध्ये पाऊसच आला तर ते काय होतं की तिथल्याच तिथं त्याचं नुकसान होऊन जातं ह्या सगळ्या अडचणी येतात जर समजा काही गाडी भरायची असल्यास तर गाडी पण त्यांना वेळेवर मिळत नाही मग मिळाली पण तर इथे पण लांब लाइन राहते पण ह्या सगळ्या अडचणी शेत शेतकरी लोकांना माल विकण्यापर्यंत विकण्यासाठी येत असतात